मी ज्या संस्थेमध्ये काम करते त्या संस्थेचं नाव आशा आहे आणि या आशा संस्थेमध्ये जे गरीब महिला वगैरे आहे किंवा जे गरीब लहान मुलं वगैरे आहे ज्यांना शिक्षण वगैरे मिळत नाही आणि ज्या महिला आहे ज्यांना घरी खूप त्रास वगैरे आहे त्यांना काम वगैरे मोलमजुरी त्यां त्यांना मिळत नाही म्हंजे त्यांना एक टाईमचे अन्नसुद्धा खूप कष्ट करून मिळवावे लागते अशा लोकांसाठी आमची जी आशा संस्था आहे ही काम करते म्हणजे बऱ्याच वर्षापासून करत आहे त्यामुळे एका खेड्यागावामध्ये आम्हाला हा कार्यक्रम जो होता आमचा होणार होता तर त्या दिवशी हा कार्यक्रम करायचे ठरवले होते आमच्या संस्थेमधे तर मी आणि माझ्या सहकारी ज्या मैत्रिणी आहेत माझ्या सोबत ज्या काम करतात आम्ही अशा तिघीचौघी मिळून हा कार्यक्रम पार पाडणार होतो पण काही अडचणीमुळे त्या ज्या माझ्या सहकारी एत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकल्या नाही त्यामुळे तिथली जी सिच्युएशन जी होती म्हणजे मला जवळपास चारशे साडेचारशे तिथं ज्या महिला येणार होत्या त्यांना साडी वगैरे कपडे वाटप करायचे होते त्यांना काही थोडंफार धान्य धान्य वाटप करायचे होते आणि जे लहान मुलं वगैरे आहे त्यांना पुस्तके वगैरे पेन पेन्सिल जे काही आहे ते शिक्षणासाठी जे लागते ते तिथे वाटप करायचे होते त्यामुळे मग वेळेवर माझ्या म्हणजे खूपच धावपळ झाली मला या सगळ्या गोष्टी माझ्या एकटीच्या अंगावर येऊन पडल्या त्यामुळे खूपच तारांबळ उडाली होती माझी पण मी माझ्या परीने मी ही सिच्युएशन खूप हॅन्डल केली आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि कार्यक्रम झाल्याबरोबर मी ते जे महिलांना जे वाटप वगैरे करायचं होतं ते करून त्यांची लिस्ट वगैरे बनवून नावं वगैरे लिहून ते वाटप केलं आणि जे लहान मुलांना द्यायचे होते ते पुस्तकं वगैरे ते पण त्यांची लिस्ट वगैरे काढून घाईगडबडीत ती पूर्ण लिस्ट बनवली आणि तीसुद्धा लहान मुलांना वाटप केली अशी म्हंजे खूपच माझी तारांबळ उडाली होती पण शेवटी कार्यक्रम हा व्यवस्थित पार पडला